मी दोन दि दिवसांपूर्वी बोटचे एअर ड्रॉप्स फोर झिरो टू हे प्रोडक्ट विकत घेतले होते त्याचे एक रिव्ह्यू मला खूप सुंदर आलेला आहे त्यामध्ये जे बोटच्या एयर पॉडचे बेस आहे तो खूप सुंदर आहे त्याने असं नॉईस कॅन्सलेशन होतं बाहेरचा आवाज आपल्याला अंदर ऐकू येत नाही आणि खूप स्मूथ आवाज रनिंग करतो आणि त्यामुळे एका चार्जमध्ये जवळपास तेवीस ते चोवीस घंटे बोटचे एअरफोन्स रन करतात आणि त्याचा बेनिफिट असा म्हणजे कोणतेही वर्क करताना आपल्याला बाहेरील आवाज येत नाही आणि शांतपणे आपल्याला गाणे वगैरे ऐकता येतात